हो नक्कीच ना कबड्डी हा माझ्या जीवनातील एक प्रचंड महत्त्वाचा भाग आहे आणि कबड्डी मी लहानपणापासून खेळत आले जसे की शाळेत असल्यापासून आणि कबड्डी म्हणजे फार म्हणजे फार आवडतं आणि कबड्डीची माहिती सांगायचं म्हणजे कबड्डीमध्ये टोटल बारा प्लेयर असतात त्यातले सेवन ईन असतात आणि आणि बाकीचे बाहेर असतात राखीव म्हणून तर कबड्डी हा एक चौरंगी खेळ आहे चौरंगी आहे व्यावसायिक आहे असे बरेच प्रकार असतात कबड्डीमध्ये त्यानंतर कबड्डीत पंच असतात ते जसे की क्रिकेटमध्ये हंपायर असतात तसेच कबड्डीमध्ये देखील पंच असतात आणि त्यांचे ते दोन्ही खेळाडूंचे म्हणजे की जसं की दोन्ही खेळाडूंना स्पेसिफिक मार्गदर्शन करतात की कोण कसं आउट आहे की कोण जिंकलं आहे कोणाला किती पॉईंट आहे कोणाला किती असं आणि सात जण असतात त्यातील जर एक आउट झाला तर मग सहा जण ईन असतात पण सहाला आणि सातला बोनस अलाउड असतो पाचला बोनस अलाउड नाही म्हणजे बोनस म्हणजे आता जर मी रेड करते आणि समोर सात जण आहेत तर मी बोनस टाकला तर बोनस पॉईंट मला मिळणार पण जर मी रेड करते आणि समोर पाच जण असतील तर मी बोनस टाकू शकत नाही कारण बोनस टाकायला अलावड नाही आहे पाच जणांमध्ये बोनस गृहीत धरला जात नाही त्यानंतर पण खेळताना कबड्डी खेळताना हा टचलाइन कंपल्सरी करावीच लागते नाही तर मग हा प्लेयर आउट दिला जातो त्यानंतर प्रत रेड ही तीस सेकंदाची असते तीस सेकंदाच्या आतमध्ये आपल्याला प्लेयरला आउट करून यावं लागतं तसेच फर्स्ट सेकेंड रेड मान्यता असते पण थर्ड रेड येते तेव्हा डू ऑर डाय करावंच लागतं जसे की करो या मरो आउट केलं तर जिंकणार आउट केलं तर म्हणजे एक पॉईंट मिळणार आणि नाही केलं तर मग आउट होणार त्यामुळे जिवाची बाजी लावून हा डु ऑर डाय मारावीच लागते रेड आणि प्लेयरला आऊट करून आपल्या अंगणात यावं लागतं आणि तसं म्हणायला गेलं तर पुन्हा जी कबड्डी हा हाणामारीचा पण गेम आहेच आणि दुखापतीचा तर खूपच आहे पण आम्हाला सवय आहे खेळण्याची त्यामुळे आम्ही हार नाही मानत आम्हाला खेळायचं आहे आणि जिंकायचं आहे बास याच अपेक्षेवरती आम्ही असतो आणि काय सांगू इच्छितो आहे तसं तुम्हाला जसं की मी खेळ खेळामध्ये हां आणि कबड्डीमध्ये सिलेक्शनदेखील असतात राज्यस्तरीय नॅशनल लेवल असे तीन प्रकार असतात ते आपल्याला पार करावे लागतात जसे की आपली स्वतःची सहनशीलता स्वतःचा गेम लोकांना दाखवून तो जगासमोर आणून आपल्याला आपलं सिलेक्शन करून अपर लेवलला जायचं असतं तसेच की आपली मांड म्हणजे आपली मागणी मागतात लोक की खेळ चांगला असल्याबद्दल लोक आपल्याला प्रभुत्व देतात आणि आपल्यासाठी निलामी लावतात आणि आपल्याला ते विकतही घेतात असं देखील असतं

खूप असं एकत्र जडलेलं आहे आणि मला ते कधीच तोडायचं नाही आहे थँक्यू